हॅलो नमस्कार मी डॉक्टर चौरे बोलतोय हा सातारावरून डॉक्टर चौरे बोलतोय माझं मोबाईल बिल मागच्या चार महिन्यापासून या ठिकाणी अंदाजे पाच हजार रुपयेपर्यंत येतं पाच हजार रुपये दर महिन्याला मोबाईलचं बिल असतय त्यामध्ये मग जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे जर पाहिलं तर पाच हजार रुपयेचं बिल त्या ठिकाणी मोबाईलचं येते परंतु सध्या या महिन्यामध्ये जास्त लेक्चर्स माझी द्यायची आहेत आणि जास्त लेक्चर्स त्या ठिकाणी येणार आहेत हा जो महिना आहे चालू तो ऑगस्ट महिना आहे सप्टेंबर महिन्यामध्येच माझं नियोजन हे वेगळं आहे आणि सप्टेबर महिन्यामध्ये माझं शेड्यूल पूर्ण टाईट असनार आहे आणि त्यामुळं मोबाईलचा वापर माझा पुरेसा होणार आहे पुरेपूर वापर होणार आहे त्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओज मला तयार करायचे आहेत वेगवेगळे मिटिंग्ज अटेंड करायचे आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे क्लास रूम गुगल क्लासरूमवर सुद्धा माझ्या मिटींग्ज असतील माझ्या मुलांचे मिटींग्ज असतील आणि त्यासाठीसुद्धा बिल त्याठिकाणी भरावं लागणार आहे तर त्यासाठी आपल्याकडं असं डाटा मिळू शकेल का की मागच्या पाच महिन्यामध्ये माझं बिल सरासरी पाच हजार रुपये येत होतं आणि आता ह्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये मला थोडंसं आणखी जास्त टास्क घ्यावी लागणार ते व्हिडीओ तयार करावी लागणार विद्यार्थ्यांची कॉन्टॅक्ट करावं लागणार गुगल क्लासरूमवर मला मुलांना अटेंड करा एंगेज करावं लागणार आणि त्यासाठी सुद्धा त्यासाठीसुद्धा किती वील लागू शकेल किती अंदाजे रक्कम येऊ शकेल याची माहिती जर मला मिळाली तर थोडंसं बरं झालं असत कारण वास्तविक जानेवारी फेब्रुवारी मार्च हे महिने वेगळे असतात आणि सप्टेबर आक्टोबर हा जो महिना आहे या महिन्यामध्ये जास्त मोबाईलचा वापर होतो जास्त व्हिडिओ तयार करावे लागतात जास्त माझे प्रोग्राम तयार करावे लागतात आणि जास्त ऑडिओ लेक्चरसुद्धा व्हावे लाग होतात ऑडिओ कॉलसुद्धा होतात आणि त्यामुळं त्यावर बिलाची रक्कम अंदाजे किती असेल आत्ता सरासरी बिल पाच हजारच आहे माझं मग आत्ता किती येऊ शकेल बिल आणि मग त्या पद्धतीने मला माझं नियोजन करता येईल कारण नियोजन करत असताना बिलाची सुद्धा रक्कम मला विचारात घ्यावी लागनार कारण मासिक नियोजन करत असताना मला वेगवेगळे टास्क विचारात घ्यायचे मग त्यामध्ये घर भाडं आलं त्यानंतर मेसचं बिल आलं त्यानंतर माझे ट्रॅव्हलिंग आलं त्यानंतर माझा पॉकेट मनी आला त्यानंतर माझं डेली एक्सपेन्सेससाठी सुद्धा काही खर्च करावा लागतो आणि त्याचबरोबर मोबाईलचं बिल आलं मग मोबाईलचं बिल या ठिकाणी पाच हजार रुपये आत्तापर्यंत सरासरी आलेला आहे मग आता इथून पुढं ह्या या महिन्यामध्ये जे आत्ता सांगितलेले जे टास्क आहेत त्या टास्कसाठी किती खर्च येईल अंदाजे किती खर्च येईल याबद्दलची जर रक्कम मला जर समजली तर त्यानुसार मग मला थोडंसं काय करता येईल का विचार घेता येईल आणि जर समजा ती रक्कम जर नाही समजली तर मला प्रॉब्लेमॅटिक होईल कारण मोबाईलचा वापर माझा अर्ध्यावरच बंद पडेल आणि त्यामुळं बिलाची मला काळजी वाटते कारण बिल जर जास्त आलं तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येईल म्हणून अंदाज मला समज समजला पाहिजे कारण मी अंदाजपत्रक तयार करतोय कशाला किती खर्च होणार आहे ट्रॅव्हलिंगवर वगैरे वगेरे आत्ता सांगितलेल्या गोष्टीवर तर तो खर्च किती होणार आहे

आठ सहा शून्य सहा नऊ पाच सात तीन असं आहे दुसरं पुन्हा एकदा मी मोबाईलचा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव साठ एकोणसत्तर सत्तावन्न तेहतीस हा मो माझा मोबाईलचा नंबर आहे तर कृपया या मोबाईलच्या नंबरवर माझ्या बिलाच्या बाबत अंदाजी रक्कम किती असेल ती समजली तर मला माझं अंदाजपत्रक तयार करणं शक्य होईल धन्यवाद